मी एक मोबाईल घेतला होता आता त्याचा ते मोबाईलचा म्हणले आता निगेटिव पॉइंट भेटून राहिले त्याले चार वर्ष झाले वापरू राहिलो आता त्याचे निगेटिव जे प्रोसेस आहे ते आता भेटून राहिले पहिले कसं जे आणला होता तेव्हा चांगला चाले आता कसं आहे त्याची बॅटरी बकअप एकदम कमी चार्जिंग लवकर नाही होत चार्जिंगला दोन तीन तास लावते आणि अर्ध्या घंट्यात पूर्ण सं शंभर टक्के पर्सेंट खाली होऊन जाते हे एक तिचं मेन पॉइंट आहे चार्जिंगचा तर आपल्याला काय पाहिजे मोबाईलमध्ये चार्जिंग पाहिजे चार्जिंग नाही भेटली तर मोबाईल काय कामाचा याचा हे एक मेन पॉइंट आहे काय बुवा चार्जिंगला ते दोन तीन तास लावते आणि अर्ध्या घंट्यातच शंभर पर ये शंभर पर्से वापस खेचून घेते काहीच नाही केलं तरी हे एक त्याचं एक निगेटीव कारण आहे आणि दुसरा एक बुवा याचा जे प्रोसेस होता तेबी लय कमी झाला हँग हँग जास्त मारते कसं आता तुम्ही कोणती ॲप्लिकन खोलली चांगली लो कोणती कायच्यात बी गेलं तुम्ही तर एकदम स्लो प्रोसेस राहाते याचा एकदम निगेटिव म्हणजे एकदम पद्धतशीर आरामशीर खोलते का बुवा तुमचं काम झालंच नाही पाहिजे असा काम आहे याचा एकदम आरामशीर खोलते हे त्याचे निगेटिव पॉइंट आहे लय मोठी आणि दुसरा काय याच्यात फोन केला का मग फोनची निगेटिविटी बी एवढी कमी जास्त आहे याच्यात का बुवा फोन केव्हा केव्हा लागते आणि वापस फेकून देते वायब्रेशनमधून डायरेक्ट रन करून देते का बुवा फोन नाही लागू देत कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये गेलो तर डायरेक्ट आपलं आउटरन करून देते बाहेर फेकून देते हे त्याचं मेन कारण आहे की बुवा ह्याले जास्त जर दोन ॲप्लिकेशन जर एक ॲप्लिकेशन दुसऱ्या ॲप्लिकेशन उघडला तर बुवा हे ॲप्लिकेशनमधून बाहेर काढून देते हे सपोर्ट नाही करत याच्यानं इल लय त्रास होते का बुवा जे ॲप्लिकेशन यूज करालो तेच करावं लागते दुसऱ्या कायच्यात गेले तर मग त्याच्यातून हे बाहेर फेकून देते हे त्याच्यात प्रोसेस होत नाही हे त्याच्या लय मोठा निगेटिव कारण आहे का आपल्याला काय पाहिजे आहे आपण कसं आहे दोन तीन ॲप रन करतो पण हे कसा याच्यावर दुसरा ॲप रन नाही करत दुसऱ्या ॲपमध्ये गेले का त्याले बाहेर काढून देते ऑटोडीस्प्लेस दाबून देतो हे त्याचं मेन कारण आहे याची निगेटिव एवढी आहे कॅमेरा पहिले लय चांगला होता आता कसं आहे एकदम बारीक कॅमेरा झाला आहे याच्या एकदम खराब कॅमेरा म्हणजे जी कॉलिटी होती फोटोची पहिले चांगली होती आता फोटो काढून राहिलो का काय काढू समजत नाही याच्यातला डीम कॉलिटी झाली फोटोची अर ब्राईटनेस बी लय कमी होते धीरे धीरे दिसतच नाही काही घरात दिसते काही बाहेर गेलो समज उजेडात गेलो तर बुवा याची ब्राईटनेस एवढी कमी होऊन जाते का काय दिसतच नाही आपल्याला काय करून राहिले काय नाही हे एक त्याचे निगेटिव पॉइंट आहे दुसरा हे आहे का तुम्हाला सांगितलेलं त्याचं प्रोसेसचं प्रोसेस तर लय खराब आहे याचा आता पहिले चांगला होता आता लय खराब झाला प्रोसेस आता असा असं समजून घ्या काही वापराचा लायक मोबाईल आहेच नाही न चार्जिंग टिकते न वापर होते न प्रोसेस चांगला